हां मी आत्ता एक ऑर्डर केली होती हां पनीरची भाजी होती पनीर बटर मसाला आणि चार रोटी आणि तवा पुलाव तर ते काय पॅकिंग नीट नाही आहे आणि तो तवा पुलाव खराब झाल्यासारखा वाटतो आहे हो नाही नाही नाही पण रेस्टॉरंटवाल्यांनी असं कसं काय पाठवलं आहे नाही नाही तुम्ही डिलिव्हरी पार्टनर आहात मी तुम्हाला असं नाही म्हणणार की पॅक केलेलं फोडून बघा पण त्यांनी खराब पाठवलं यानं तर मला रिप्लेसमेंट द्या नाही तर माझं रिफंड तरी मला द्या कारण हे असं उघडं अर्धवट शिजलेलं किंवा खराब झालेलं मी नाही खाऊ शकत मी आणि माझ्या घरचे असं कसं खाणार ना नाही तुम्ही माफी मागताय मला झालेल्या त्रासाबद्दल वगैरे सगळं ठीक आहे पण आता जेवणाची वेळ उलटून गेली आहे आधीच एकतर उशीरा आलं आहे अन्न आता काय करू मी ती रिप्लेसमेंट कधी मिळणार अच्छा आणि रिफंड तुम्ही देणार मग मी परत नवीन कधी ऑर्डर करायचं हो चांगल्या अवस्थेत नाही आहे ते पॅकिंग पण धड नाही आहे तुमच्या डिलेवरी माणसाला विचारा बरं की पॅकिंग तुम्ही नीट क दिलं होतं का देतानाच त्या रेस्टॉरंटने नाही नाही नाही हे बघा शिळं अन्न खराब अन्न हा तुमचा पार्ट नाही आहे ठीक आहे पण पॅकिंग ते तर धड बघून घ्यायला पाहिजे ना आज एवढी सेवा तुमची बिघडली कशी काय बघा ना तुम्ही माझं अकाउंट बघा ना मी बऱ्याचदा ऑर्डर करते अहो लहान मुलांना सारखं घरात काही तरी खायला लागतं त्यामुळे आमच्याकडे ऑर्डर होत असते तर तुम्ही ते नीट द्यायला पाहिजे ना हां नाही तुम्ही रेस्टॉरंटला सांगा आणि की मला हे रिप्लेसमेंट पाहिजे ताजं द्या नाही तर मला पूर्ण रिफंड द्या मी दुसऱ्या रेस्टॉरंटमधून घेते कारण तवा पुलाव खराब क पाठवला आहे त्यांनी तर तो शिळा किंवा वास आलेला मी परत त्यांनी पाठवलं तर काय करू म्हणजे माझा वेळ वाया चालला आहे ना उगाचच्या उगाच नाही नाही रिफंड पूर्ण पाहिजे मला माझी काय चूक आहे असे कमी रिफंड घेऊन कसं चालेल उरलेल्या पैशांचं मी काय करू सगळं घेऊन जा नाही तरी पॅकिंग धड नाहीच आहे ना ती पनीर पण घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही मला नाही नाही नीट पॅक केलेलं व्यवस्थित चारही रोट्या नीट फॉईलमध्ये पॅक केलेल्या असं व्यवस्थित सगळं पॅक करून द्या मला हां चालेल मी रिप्लेसची ऑर्डर टाकते मला सगळं व्यवस्थित पाहिजे नाही नाही तुम्ही तक्रार लिहूनच घ्या पण हे चुकीचं आहे एकतर वेळेत येत नाही त्याच्यात पॅकिंग धड नाही त्यात अन्न चांगलं नाही असं नाही चालणार चांगल्यातलं चांगलं पॅकिंग करून आणि चांगलं अन्न द्या जरा हां ओके